मला धावण्याची प्रेरणा ही शाळेत असतानाच मिळाली होती म्हणजे धावण्याच्या शर्यतीत मी पहिली ते दहावीपर्यंत पहिलाच येत होतो त्यानंतर मला माझी स सर टीचर्स हे भेटले होते जे मला प्रोत्साहन करत होते शाळेमधून मी वेगवेगळ्या दुसऱ्या दुसऱ्या शाळेमध्ये जाऊन ह्याच्यामध्ये त्यांच्या स्पर्धामध्ये भाग घेत होतो धावण्याच्या शर्यतीमध्ये आणि धावण्याच्या शर्यतीमध्ये तिथे पण मी पहिलाच क्रमांकावर यायचो आणि त्याच्यामुळे मला वेगळंच प्रोत्साहन भेटायचा वेगळंच प्रोत्साहन भेटायचा आणि मला माझ्या घरचे पण याच्या त्या धावण्याच्या शर्यतीसाठी मला प्रोत्साहन करत राहायचे आणि मला ही धावण्याची शर्यत धावण्याची शर्यतीमध्ये मला हुसेन बोल्ट आहे त्या हुसेन बोल्टचा बघून मला अजून बौद्धिक आव्हान आणि क्षमता मनामध्ये जागते आणि ती मनामध्ये जागल्यावर मला असं वाटतं की एकदा ना एकदा या हुसेन बोल्ट सोबत हुसेन बोल्टला मला हरवायचं आहे त्यापर्यंत मला तिथपर्यंत पोहचण्यासाठी मला खूप मेहनत पाहिजे आणि मेहनत करावं लागेल त्यामुळे मी माझी शारीरिक जी क्षमता अशी ती बळकट ठेवण्यास मदत क प्रयत्न करतो आणि तेवढं मी स्वत ला सक्षम बनव बनवतो की पुढे जाऊन आपल्या भारतासाठी ऑलिंपिकसाठी धाव धावण्याच्या शर्यतीमध्ये भाग घेऊ आणि तिथे पण पहिला क्र क्रमांक आला पाहिजे असा मी स्वत ला प्रयत्न करत असतो नेहमी